जेव्हा आमच्या घरात लग्न राहते तेव्हा आम्ही कॅन मागवतो आणि जेव्हा महेमान महेमान जे येतात त्यांच्यासाठी पण कॅन मागवतो आणि टँकर मागवतो त्याच्यामध्ये पूर्ण पाणी वूणी राहते आणि जेव महेमानासाठी अंघोळ अंगडव अंघोळ वंघोळीसाठी पण आम्ही कॅन टँकर मागवतो त्याच्यामध्ये ते पूर्ण अंघोळ करून घेतात